बाई मी टी व्ही आणला एक विकत तेव्हा त्या काळात होती दोन हजार रुपयेची किंमत आणि मला खूप आवड होती टी व्हीची आणि आता माझं खूप चांगलं म्हणजे टी व्ही जे टी व्हीद्वारे खूप चांगलं होतंय कारण की शिवकथा आहे त्याच्यावर संत गजानन महाराज सिरेल आहे आणि खूप चांगल्या चांगल्या सिरेल आहे त्याच्यावर मराठी पिक्चर आणि हिन्दी पिक्चर